हो आमची पूर्ण संपूर्ण फॅमिली सकाळी एक साडेपाच ते साडेसहा मॉर्निंग वॉकला वॉकसाठी जातो यासाठी आम्ही इथून तर हाजी मलंगपर्यंत आणि तिथून पुन्हा घरापर्यंत पायी जातो पायी येतो आणि याच्यामुळे आम्ही एक तास तरी रोज वॉकिंगसाठी देतो आणी संध्याकाळी सुद्धा जेवणं वगैरे झाल्या नंतर एक तास आम्ही स्कूलमध्ये येतो आणि स्कुलच्या ग्राउंडवर शांतपणे वॉकिंग करतो आणि या सगळ्याची प्रेरणा म्हणजे माझं ओव्हरवेट आहे आणि माझ्यामुळे सर खूप काळजी घेतात आणि सरांमुळे आणि मी आम्ही दोघंपण इथे वॉकिंगसाठी जास्त वेळ देतो आणि रोज चालल्यामुळे आपलं शरीर पण सुदृढ राहते सगळं फिजिकल ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित होतात आळशीपणा निघून जातो म्हणून मॉर्निंग वॉक खूप आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे